आमच्या घरी निरनिराळ्या रंगाचे झाडं आहे त्या झा आमच्या झा आमच्या घरच्या रोप रोपे फुलाचे रोपे गुलाबाचे आहे शेवंती आहे चक्रीचं आहे चक्रीचं हे बारामही पण असते आणि गुलाब गुलाब हे उन्हाळ्या हिवाळ्यात येत असते उन्हाळ्यातही येत असते आणि पावसाळ्यात पण येत असते आणि रोप हे कसे कोणते फुलं म्हणजे न कोणते हिवाळ्यात येत असते तर कोणते याच्यात येत असते उन्हाळ्यात येत असते फुलांचं चक्रीचे फुलं हे बाराही माही असते आणि ते कसे चांगले पण दिसते त्यांना म्हणजे असे हे नाही राहत फुलं कसे झाडं आपल्या देवाला पण वाहता येते ते रो र फुलाचे झा हे झाडाचे फुलं आणि गुलाबाचे फुलं म्हटलं की ते पण चांगले दिसते आणि ते ते पण असे याच्या म्हणजे आपल्या घरी पण ठेवता येते आणि त्याला कुठं कुणाला गिफ्ट म्हणून फुलंही देऊ शकतो आपण असं आहे चांगले आहे ते फुलं आम आम्हाला म्हणजे गुलाबाचे फुलं म्हणूनच नाही पण याचे आपले शेवंतीचे जास्वंदाचे आणि मोगऱ्याचे हे मोगऱ्याचे उन्हाळ्यातच असते आणि अजून जास्वंदाचे हिवाळ्यातच असते आणि कोणते वेथे हा निशिगंधाचे उन्हाळ्यातच येत असते आणि जाईजुईचे पण येत असते आणि अजून कोणते बरं ते निशिगंध हां गुलाबाची फुलं चांगले असते ते शंभर झाले बघ